मला दोन बहिणी आणि एक भाऊ आहे दोन्ही बहिणी म्हणजे खूप स्वीट आहे आणि भाऊ म्हणजे थोडंसं भांडगोळ आहे पण माझ्या भावासारखा भाऊ कुठेच नाही आहे माझ्या भावानं माझ्या पप्पांची जागा घेतली आहे तो आम्हा सगळ्यांना सांभाळतो आमच्या घरची देखरेख करतो जर आम्हाला काही प्रॉब्लम झाली तर तो तिथं उभा राहतो म्हणजे असं तो म्हणजे पप्पासारखा एक पाठीराखासारखाच आहे माझी छोटी सिस्टर ती मेंदी डिझाईन वगैरे काढते तिनं पाल्लर केलेलं आहे ती ऑड्डज घेते बाहेर जाते आणि माझी छोटी सिस्टर तिला एक मुलगी आहे ती घरीस राहते ती बाहेर काही जॉब वगैरे करत नाही पण ती पण शिकली सवरलेली आहे मी पण बाहेर जॉब करते माझं घर सांभाळते आणि माझ्या लेकराला पण सांभाळते